यंगस्टर्स हेल्थ वीडली स्टडीड व्हेरियस पॉइंट हिस्ट्रीज् मिनिमल द पर्पज रिसर्च स्टडी जनरल अप्पर सेकंडरी एज्युकेशन स्टुडंट हेल्थ नॉलेज प्रेसिपिकेशन ऑफ हेल्थ बाय अनलेजिंग आन्सर कन्सुरिंग द सब्जेक्ट हेल्थ एज्युकेशन जनरल स्टडीज मॅनविकसींग एक्झाम एक्झामिनेशन तर आरोग्य सेवा व्यवसायासाठी जी लोकं शिक्षण घेत आहेत ते रा त्या शिक्षणाने राज्याच्या समस्या कशा हाताळत आहेत तर जे लोकं नीट जे डबल ई अशा एक्झाम देऊन मेडिकलिंग मेडिकल इंजीनीअरिंग करत आहेत किंवा नर्सिंग करत आहेत तर त्यामधले काही लोकं स्वत ची हॉस्पिटल खोलत आहेत तर कोणी स्वत चे हॉस्पिटल टाकते आणि काही याप्रकारे आणि आणि लोकांना मदत करत आहेत याप्रकारे कोणी सरकारी हॉस्पिटलमध्ये आपला नंबर लावतो आणि लोकांची हेल्प करायला लोकांची मदत करायला समोर जातो आणि कोणी स्वत चा दवाखाना टाकतं आणि कमी पैशामध्ये लोकांना चांगली सेवा देतात